आमच्या गावाची राज्याची कला आणि संस्कृती जपण्यासाठी स्थानिक कलाकार खूप वेगवेगळ्या मार्गानी प्रयत्न करत असतात ते नेहमीच गावाची राज्याची शान कशी वाढेल यासाठी खूपच प्रयत्न करत असतात त्यामुळे मग ते कुठल्याही प्रकारचं वाईट वर्तन आपल्या गावात घडणार नाही किंवा कुठल्याही वाईट प्रकारचं कोणतं कृत्य घडणार नाही याचे ते नेहमीच दखल घेत असतात ते आपल्या गावाची शान कशी वाढतील यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात मग त्यामुळे गावात वेगवेगळ्या हस्तकला त्यांनी स्थापन केलेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टींचं त्यांनी सा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी गावामध्येे स्थापन केलेलं आहेत प्रसिद्ध केलेलं आहे गावामध्ये छान छान अशी वाचनालयं चालू केलेली आहेत की जेणेकरून मुलं मुली अभ्यासात तर रमतील अभ्यास करतील कुठलंही वाईट व वकृत्व क काम करनार नाही त्यामुळे परं त्याचबरोबर स्थानिक जे काही कलाकार आहेत तेही खूप छान छान पद्धतीचे आपली कला गावामध्ये सादर करत असतात खूप अशा छ छान छान वस्तू विकत असतात गावामध्ये अशा प्रकारे आणि पारंपरिक असतात मुळात त्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या मॉडर्न नसतात त्या पारंपरिक गोष्टी त्या आपल्या गावात आपल्या कलेेतून त्यांचं प्रदर्शन गावामध्ये करत असतात त्यामुळे ह्या कला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच खूप छान आहेत खूप अशा आनंददायक गोष्टी आहेत आणि ह्या प्रत्येकानी आपली संस्कृती जपण्यासाठी आपल्या राज्याची गावाची शान जपण्यासाठी सगळ्यांनीच फक्त कलाकारांनीच नाही तर सर्वांनीच खूप चांगले चांगले प्रयत्न केले पाहिजे